भारतामध्ये सांस्कृतिक परंपरा म्हणजे रामनवमी आहे गणपती बसतात आमच्या इथे त्यानंतर आमच्या इथे देवी वगैरे बसतात घट बसतात तर आम्ही दरवर्षी हे सण वगैरे साजरे करत असतो इतर देशांमध्ये हे सण काही साजरे करत नाही किंवा ही संस्कृती पाळली जात नाही पण आमच्या इथे देवावरची जी श्रद्धा आहे आम्ही जे देवाला मानतो ती आमची कायम आहे कित्येक पिढ्यानपिढ्या आम्ही हे सगळे कार्यक्रम नेहमी साजरे करत आलेलो आहे आमच्या इथे वेगवेगळ्या जातीचे लोकं राहतात भारत हा असा देश आहे की जिथे वेगवेगळ्या जातीचे लोक राहतात प्रत्येक सणाला आम्ही एकमेकांना मदत करत असतो जसं की चौदा एप्रिलला बौद्ध लोकांचा जो सण असतो त्याच्यामध्येसुद्धा आम्ही सगळे जातीवाले लोकं मिळून त्यांची मदत करतो आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सगळे लोक देव मानतात कारण त्यांच्यामुळेच सगळ्यांचे चांगले दिवस आले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली जन्मोत्सव झाला तेव्हासुद्धा आम्ही सगळेजण त्याच्यावर श्रद्धा ठेवतो त्यानंतर आमच्या इथे वेगवेगळे पर्यटन स्थळं आहे देवीचे ठिकाणं आहे मंदिरे आहे महादेवाचं केदारनाथ आहे केदारनाथलासुद्धा सगळे लोक जात असतात दरवेळी सांस्कृतिक परंपरा आम्ही नेहमी जपत असतो जसं की गुढीपाडवा आहे गुढीपाडव्याला आमचं मराठमोळं लोकांचा सण म्हणजे पहिलं वर्ष सुरू होत असतं त्यावेळी आम्ही गुढी वगैरे उभारत असतो याच्यावर आम्ही आमची नेहमीच श्रद्धा आहे आणि श्रद्धा राहीलच